मी सुरुवातीला जेव्हा बाहेर पडले तेव्हा माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि मी पहिले दवाखान्यात एक नर्स म्हणून काम केलं मी तीन वर्ष काम केलं मला सुरवातीला दवाखान्यामधलं काहीच काम येत नव्हतं नंतर मला सरांनी ते दवाखान्यातले पूर्ण काम शिकवलं मग त्याच्यावर माझा थोडाफार उदरनिर्वाह होत होता त्यानंतर मी महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये सहयोगिनी म्हणून काम केलं तेव्हा मग मला बचत गटाच्या महिलांना सक्षमीकरणाचं काम होतं नवीन नवीन काम मिळालं त्यामध्ये मला चांगलाच अनुभव आला आणि त्याच्यात महिलांना नवीन गट बनवणे आणि गटाविषयी माहिती देणे कर्ज घेणे हे असे बरेच कामं त्या गटामध्ये होते नंतर मग त्या गटाचे कर्ज काढून देणे बँकेशी का म्हणजे बँकेशी नातं जोडलं गेलं बँकेमध्ये खातेवार पूर्णपणे आम्ही सांभाळत होतो नंतर मग खाते बात् महिलांना खाते काढून देणे ग गट तयार करणे कर्ज काढून देणे हे आमचे काम होते त्यानंतर मी टाटा ट्रस्टमध्ये आरोग्य महिला स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर काम केलं त्याब त्यामध्ये मासिक पाळी हा विषय माझा होता त्या विषयावर मी खूप म्हणजे तीन वर्ष ट्रेनर म्हणून काम केलं तर त्यामध्ये मासिक पाळीबद्दलचं सगळंच माहिती सुरवातीपासून आणि शेवटपर्यंत दिली आणि नंतर मी वाय आर जी केअरमध्ये कोविड लसीकरणामध्ये लसीकरण दूत म्हणून काम केलं त्यामध्ये घ लो लोकांना लससाठी अवेरनेस करणे त्यांच्या घरापर्यंत जाणे आणि कोविड सेंटरमध्ये जाऊन त्यांना लस घेण्याची प्रवृत्त करणे हे माझे काम होते आणि उदरनिर्वाह करायसाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं मला कसं गरजेच्याही होत्या आणि या सोशल वर्कमध्ये मला कसं त्याची आवडसुद्धा होती आणि याच्यानंतर मला थोडंफार म्हणजे स्वत साठी पण करायचा आहे आणि समाजासाठी पण करायचा आहे करायचं आहे म्हणून हे कामं सगळी माझ्या आवडीचीच मला भेटले याच्यानंतर पण हेच कामं करायची माझी इच्छा आहे